निरोगी प्राण्याची ओळख ही त्याच्या खानपानावरूनच होते आता जसं की उदाहरण घेतलं आपण बकरीचं तर बकरी सारखी एकाच ठिकाणी बसून असली किंवा मग ती काहीच खात नसली किंवा ती पाणीही पित नाही तर याचा अर्थ तिला कुठला तरी आजार झालाय किंवा तिला काहीतरी आहे बाबा ज्याचा आपल्याला म्हणजे शोध लावायचा आहे आता जसं की बकरी ही सारखी ओरडत असली म्हणजे तिला काही तरी झालंय तर त्यासाठी आपल्याला वेटरनरी डॉक्टरचाच सल्ला घ्यावा लागतो कारण तोच आपल्याला व्यवस्थितपणे सांगू शकतो की नेमकं काय झालंय म्हणून